आमच्या घरातील परसबाग बघून आमच्या शेजारच्या काकुनीही त्यांच्या घरी परसबाव लावण्यासाठी व त्याचे नियोजन करण्यासाठी मला बोलवले होते त्यासाठी मी त्यांच्या परसबाग बाग लागवडीसाठी त्यांना आमी दोघींनी मिळून कुंड्या आणल्या तशाच पद्धतीने नर्सरीमधून जाऊन रोप आणले दोन रोपं दोन कुंड्यांमध्ये विशिष्ट प्रकारच्या अंतर ठेवले व त्या अंतरांच्या अंतर ठेवून त्यानंतर आम्ही त्या परसबागेला पाणी घातले परस बागेला व्यवस्थित प्रकारे विटांनी व काटेरी तारेनी कुंपण केले व त्यांना सांगितले की व झाडांना व्यवस्थित पाणी व आतनं मुबलक असा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे काही झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता असते तर काही झाडांना अतिशय कमी पाण्याची आवश्यकता असते झाडांना पाणी एक दिवसा आड घातले तरीही चालते पण काही झाडांना नियमित पाणी घालणे आवश्यक असतं अशा काही टिप्स आम्ही त्यांना दिल्या